मी माझ्या कॉलेजकडून एका कॅम्पमध्ये गेली होती सात दिवसाचा तो कॅम्प होता तो कॅम्प आम्हाला गावावर करायचं होता गावाच्या लोकाला खूप काही सांगायचा होता तर ते त्यांना समजावता समजावता त्यांना सांगायचा होतं तर ते सांगताना आमच्याशी थोडी चूक झाली होती तर ते आम्ही तिथं बरोबर केली त्यांना पुन्हा बसवून त्यांना समजावून सर्व काही सांगितलं की काहीही चूक झाली पाहिजे नाही खूप काही माहिती आम्ही गावातल्या लोकांना दिली हे आमचं कॉलेजकडून आम्हाला प्रजेक्ट होतं गावाच्या लोकाला खूप काही माहिती द्यायची होती स्वच्छताबद्दल बोलण्याबद्दल राहण्याबद्दल अशी खूप काही माहिती होती जी आम्हाला गावाच्या लोकाला द्यायला हो द्यायची होती पण आम्ही काही काही माहिती देताना चुकत होतो मग ते आम्ही चूक सर्वांनी मिळून समजावली समजूत काढली आणि ते आम्ही चूक सुधारली आणि ते आम्ही आमचं काम बरोबर केलं